हो मुलांना मराठी भाषा शिकवणे अत्यंत महत्त्वाची आहे भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृती परंपरा आणि ओळख जपण्याचे माध्यम आहे जसं म त्याचे महत्त्वाचे कारण आहेत सांस्कृतिक जपणूक मराठी शिकल्याने मुलांना आपल्या संस्कृतीशी जोडता येते म मातृभाषेत शिक्षण घेतल्याने संकल्पना स्पष्ट होतात आणि विचारशक्ती वाढते तसेच आपली भाषा समजल्याने आत्मसन्मानाने सामाजिक संवाद सुधारतो करियरच्या संधी उपलब्ध होतात जसं राज्य सरकार साहित्य पत्रकारिता आणि अन्य क्षेत्रात मराठी उपयुक्त ठरते इतर भाषा शिकण्यासाठी मदतही होते जसं मातृभाषेची चांगली पकड असणे इतर भाषा शिकण्यास मदत करते म्हणूनच मुलांना मराठी शिकवणे केवळं गरजेचे नव्हे तर त्यांचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे